हॅलो हा नमस्कार सर हो हो सर हो सर सचिन मेंढे बोलतोय इलेक्ट्रिशन अच्छा अच्छा बोला ना साहेब अच्छा अच्छा घर बांधलेलं पूर्ण झालेलं आहे सर सफाई वगैरे झालेली आहे का सफाई बाकी आहे का सर आता सफाई बाकी आहे तुमचा स्लॅब झालेला आहे आता जर आपण स्लॅबमधे पाईप टाकले असते तर तुम्हाला अंडर फूट पूर्ण बघा अंडरग्राउंड करणं सोपं झालं असतं पण आता स्लॅबमध्ये तुम्ही पाईप टाकलेलेच आहे तर थोडंसं ऑडच होऊन जाते हा बाहेरून केली तर सोप्या पद्धतीतील चांगलं होईल जसे म्हणजे आपण जर ओपन फिटिंग केली केसिनची केसिन जेपिंग हा तर ते चांगलं राहील कारण स्लॅबचा भाग जो स्लॅबचा तुमचा जो पोर्शन आहे तो अंडरग्राउंड होणार नाही सर हा बाकी भिंतीवर अंडरग्राउंड करून घेऊ आपण जिऱ्या मारून वगैरे होऊन जाईल पण स्लॅपला अंडरग्राउंड होणार नाही तर मग काय उपयोग अच्छा म्हणजे आता फक्त खालचं झालेलं आहे वरचं बांधकाम अजून आता बाकी असेल ना मग अच्छा बांधकाम जुनं आहे समजा तुम्ही पण पहिले बांधकाम करून ठेवलंय हा हा बरं सर वर किती रूम आहे खाली किती रूम आहे अच्छा सर त्याच्यात कसं आहे आता तुम्हाला किती प्रकारे करायची आहे काय करायचे आहे प्रत्येक भिंतीवर व पॉइंट पाहिजे का किंवा आम्ही साधारणतः प्रत्येक वेळेस करताना एका रूममध्ये एक सॉकेट एक फॅन एक ट्यूबलाईट आणि एक झिरोचा लाईट एवढंसा असतो आणि यापेक्षा रिक्वायरमेन्ट तुमची जास्त असू शकते एका रुममधे दोन बोर्डही काम पडेल सर तुमी कितीही पॉइंट घ्या माझं लेबर त्याच्यात पंधरा रुपये स्क्वेअर फूट स्लॅप एरिया याप्रमाणे माझं लेबर येईल आणि साधारणतः एक एप्रोग्जिमेटली अॅवरेज जसं पकडा तुम्ही पर रूम कमीत कमी तुम्हाला तीन हजार रुपये पर रूम मटरियल लागेल हां हां आणि खाली वर जर मीटरची प्रोव्हिजन वेगवेगळी करायची असेल किंवा स्पेशली एम सी बी बॉक्स वगैरे असं काही टाकायचं असेल हा म्हणजे कसं राहतं सर एम सी बी बॉक्स टाकले तर प्रीकॉशनसाठी चांगलं राहतं शॉटसर्किट झालं काही प्रॉब्लेम आला तर सेफ्टीच्या दृष्टीने ते चांगलं राहतं हा अर्थिंग वगैरे अर्थिंग वगैरे करता येईल समजा

तुम्ही सांगा सर कळवा मग मी येतो त्यानुसार हा चालेल हो सर ठीक